मला भाड्याची कॅब हवी आहे माझे मित्र व आम्ही भाड्यानी कॅब करून महाबळेश्वर येथे जात आहोत महाबळेश्वर येथे जाण्याकरिता आम्ही स्वत ड्रायविंग करणार आहोत आणि ड्रायव्हिंग करण्या कर करण्यासाठी आम्हाला सुंदर आणि छोटीशी अशी छोटी कॅब हवी आहे छोटी कॅब म्हणजे त्या कॅबचं नाव असेल अल्टो एट हंड्रेड वगैरे अशी चालेल त्याचप्रमाणे त्या अल्टो एट हंड्रेडचा प्रत्येक किलोमीटर दर दर किती पडेल व पाच दिवसासाठी त्याचं त्याचं भाडं किती होईल हे आम्हाला सुव्यवस्थित सांगा जेणेकरून आम्ही आमचं महाबळेश्वर हा टूर सुव्यवस्थितपणे पार पडू व गाडीची कंडिशनसुद्धा चांगली असायला हवी गाडीच्या गाडीच्या आतमधील ए सी एसीची व्यवस्था टायरची व्यवस्था त्याचप्रमाणे गाडीची कंडिशन अॅज वेल त्या रस्त्यावर ती कशी चालेल व ते व व्यवस्थितपणे चालेल की नाही आणि चालत असताना त्या गाडीमधे कुठलेही प्रॉब्लेम यायला नको जेणेकरून आमचा प्रवास सुव्यवस्थित पाच दिवसाचा पार पडेल व आम्ही आम्ही स्वत च ती गाडी चालवून आम्ही आमचा प्रवास तो पाच दिवसाचा सुव्यवस्थितपणे पार पाडू व तुमच्या प्रत्येक किलोमीटरनुसार जे काही पैसे होईल ते आम्ही तुम्हाला पाच दिवसांनंतर देऊत